तर कॅन्सरसाठी आपल्याला सुरवातीला आपण मुंबई या ठिकाणी बघू मुंबई या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी आहे यामध्येे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहेत ज्या कॅन्सर पेशंटवर किमोथेरपी केल्या जातात फिजिओथेरपी हे सगळं केलं जातं त्यानंतर नानावटी स्पूर्च सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी पण त्याच्यावर उपचार केले जातात त्या ठिकाणी कोकिळाबेन हॉस्पिटल धीरूभाई अंबानी अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी पण कॅन्सरवर उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये त्यानंतर कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका वडला शिवाार इंदिरा नगर नासिक हे सुद्धा कॅन्सरचं आपल्याला हॉस्पिटल हॉस्पिटल आहे त्यानंतर कोकिळाबेन धीरूबाई अंबानी हे बघितलेलं आपण मुंबई या ठिकाणी आहे याची स्थापना दोन हजार आठ साली झालीय कार्डिओलॉजी आणि कार्डियक केअर हे हॉस्पिटलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे कार्डियक सेंटर ऑफ ॲक्सिलेन्स ही एक व्यापक कार्यक्रम आहे जो बा जन्मलेल्या बाळापासून त्या वयस्कर लोकांच्या हृदयरोगापर्यंत प्रतिबंध करून स्टंप स्पॅक्ट्रमला कव्हर करून यामध्ये उपचार निदान ही सेवा उपलब्ध आहे त्यानंतर या हॉस्पिटलमध्येे हृदयावर विशेषताः हृदय करावर विशेष कार्य करत आहेत सतराशे पेक्षा अधिक यांनी एनजिओ प्लास्टी आणि सहाजार दोनशे कार्डियक सर्जरी केलेली आहे त्यानंतर अजून हॉस्पिटलमध्ये मेडिकल मेडिकल मेडिकवर कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ हैदराबाद याठिका पण या ठिकाणी पण कॅन्सर वर उपचार केला जातो त्यानंतर फोर्टीस मलार हॉस्पिटल चेन्नई या ठिकाणी पण आपल्याला कॅन्सरवर उपचार करताना पाहता येत त्यानंतर दिल्ली या ठिकाणी अपोलो हॉस्पिटल जे आहे या ठिकाणी पण कॅन्सरवर वर उपचार केले जातात अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर चेन्नई गुडगाव या ठिकाणी पण कॅन्सरवर उपचार केले जातात